पाठदुखी म्हत म्हटलं की आपण कोणी म्हणतात उसण गेली म्हणतात पहिलीच्या बाया मग ती उसण गेली तर ज्या जे लेकरं जे पायवरे असतात ते आपल्या पायाने उसण उतरून देतात घर कोणी म्हणतात की उसण गेली तर इलेक्ट्रिंच्या खांबाला आपली पाठ अशी म्हणजे तिरप्याच्या आत अशी घासावी बा तेव्हा आपली उसण उतरते असे म्हणतात तर आणि आपण उसण उत उतरवली घरगुती उपाय आपल्या कोण कंबर कंबर मुली कंबर मोला मोळीचा पाला पण लावतात पाठीला आणि जे पाय वळ वायावर राहतात मुले ते त्यांच्या तर पायाने लवकर उतरतात म्हणतात कारण की ती पायवर असल्यामुळे मुळे त्याची उसण लवकर उतरतात त्याच्या पायाने पाय लावल्याबरोबरच आणि कोणी कोणी लोक म्हणजे इलेक्ट्रिचा खांबाला नेऊन घासत घासतात पहाटे पहाटे तेव्हा ते हे झाले घर उत्ते घरगुती उ उपाय पण आपण कंबर दुखली की आपण कोणी म्हणतात नाही ह्या यानं मला आराम नाही पडला पण आपण डॉक्टरकडे जाऊन पाहावं तर कोणी डॉक्टरकडे जाऊन उसणीची औषधं वगैरे घेतात बांब बांब लावतात कोणी कोणी हा खोन खून देतात क बापू थोडासा कमरे उभं होईले म्हणते माझी उसण गेली म्हणतात कोणी आपल्या मुलांना घेऊन खुनून मांगतात